आजकाल शेती कमी कळ कमी लोक शेती शेतीकडे लोकांचा कल कमी आहे कारण आजकाल मजुरीसाठी लोक हे कंपनीकडे वाटचाल करत आहेत शेती हा शेती हा एक महत्त्वाचा कच्च्या मालासाठी महत्त्वाचा घटक आहे आपण शेतीतूनच कच्चा माल उपलब्ध करू शकतो शेती जास्त होण्यासाठी सरकारनं सरकारनी शेतकऱ्याला मोठ्या प्रकारात मोठ्या प्रमाणात अनुदान द्यायला पाहिजे वेगवेगळ्या स्कीम द्यायला पाहिजे किंवा शेतीसाठी लोक त्यांना उपकरणं शेतकऱ्यासाठी द्यायला पाहिजे आणि कच्च्या मालाला भाव द्यायला पाहिजे जेणेकरून लोकां लोकांचं शेतीत मन लागलं पाहिजे आणि त्यांनी शेती केली पाहिजे आपण आजकालच्या पोरांना समजून सांगू शकतो कारण कंपनीकडे ते जातात कंपनीकडे गेल्यानंतर त्यांची नोकरी हे पर्मणन नसते पण शेती त्यांच्या घरी असलेली शेती हे त्यांचे पर्मणन व्यवसाय आहे आणि हा कुठं जाणार नाही आहे त्याच्यामुळं शेतीसाठी आजच्या नवीन पोरांना आपण समजून सांगू शकतो शेती कशी करायची हे सांगू शकतो